मराठी भाषा माझी मातृभाषा आहे त्यामुळे मला तिला अशी वेगळ्या भाषेंप्रमाणे शिकावं लागत नाही कारण ती लहानपणापासूनच ऐकत आली आहे आणि त्यातूनच मला नवीन शब्दांचा शब्दसंग्रह वाढत गेला आता मी लहान असताना माझ्या आजूबाजूला लहान लहानपणापासूनच मराठी भाषा किंवा मराठी शब्द कानार पडतात जसं लहान मूल आता ते लहान असताना आपण त्याच्या आजूबाजूला मराठी शब्द वापरतो ना की इंग्लिश तर त्या मुलाला जे शब्द पडतात त्याप्रमाणे त्याचा शब्दसंग्रह वाढत जात असतो मराठी भाषा हीए शब् संवादाची माध्यम संवादाचे माध्यम आहे आपण जेवढे तिला बोलू जेवढं आपण तिला खोलवर जाऊ त्याप्रमाणे ती नवीननवीन आकार घेत असते त्यामुळे मराठी भाषा ही जिथे जिथे जाऊ तिथे वेगवेगळ्या प्रकारची ऐकायला मिळते विदर्भाची वेगळी असते बाहेरच्या प्रदेशात किंवा बाहेरच्या ठिकाणी जाऊ तिथे वेगवेगळ्या प्रकारची असते गावाकडची वेगळीच भाषा असते त्यामुळे मराठी भाषा अशी आहे जी नवीन नवीन काय ना काहीतरी शिकवतच असते मराठी भाषा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ तिथे वेगवेगळ्या पद्धतीनी बोलली जाते हे या मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे